माझे आवडते लेखक डाक्टर ए पी जे अब्दुल कलाम आहेत त्यांच्या अग्निपंख ह्या बुकाचं मी वाचन केलेलं आहे त्यांच्या अग्निपंख ह्या बुकामध्ये मोटीवेटिव्ह असं सर्वच प्रकारचे मोटिवेशनल्स टिप्स असे दिलेले आहेत आणि ती बुक वाचल्यानंतर मला एक वेगळी प्रेरणा मिळाली आणि आपले ध्येय प्राप्त करण्याची एक इच्छाशक्ति माझ्यामधे निर्माण झालेली आहे त्या बुकामध्ये आपण समोर म्हणजे समोर जाताना आपल्याला कुठल्या अडचणी येतात आणि त्या अडचणींवर आपण मात करून आपण सगळं काही पॉशिबल करू शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यांची अग्निपंख ही बुक वाचल्यानंतर मला माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी करायचं नवीन सं म्हणजे नवीन काहीतरी करायचं संधी निर्माण झाली आणि ती बुक वाचून मला नवीन करण्यास मी प्रवृत्त झालेली आहे आणि ती बुक वाचल्यानंतर मला माझ्यामधील जिद्द निर्माण झालेली आहे आणि त्यांचे ह ते लेखक मला खूप खूप आवडतात